मी जर एखादी वस्तू नवीन बनवत असेल तर मी ती बनवली तर मला आवडेल किंवा मी जर मी ती बनवत राहील आणि मला जर जमली नाही मी खूप प्रयत्न केला आणि अचानक मला ती गोष्ट जमली म्हणजे तो पदार्थ जर मला जमला तर मी पहिल्यांदा माझ्या आईला फोन करणार की मम्मी मला जमलं माझ्या आईला म्हणणार मला जमलं माझ्या मैत्रिणींना कॉल करणार आणि माझ्या मैत्रिणींना कॉल करणार आणि माझ्या नातेवाईकांना सांगणार मावशीला सांगणार सर्वांना सांगणार की मी जो पदार्थ बनवत होती तो मला काही जमला नाही आणि आता इतक्या फास जमला तर मी हे सर्वात आधी माझ्या आईला शेयर करणार आणि नातेवाईकांना शेयर करणार